आम्ही लहानपणी खूप खेळ खेळले खेळायचो डाव असो झाडावरचा परत कबड्डी क्रिकेट खोखो परत जितापातनी लपाछपी अशी खूप खेळ खेळले याच्यापासून खूप फायदा पण झालेला आहे कबड्डीमुळे स्ट्राँग होती माणूस हातपाय वगैरे स्ट्राँग होते परत बॉडी पूर्ण स्ट्राँग होते पडते माणूस त्याच्यात लागते असं होते परत जिताबातनी इ इथं तिथं लपून लपायचं डाप झाडावरचा वरती जायचं लाकूड टाकायचं वरतीच सगळेजण पळत जायचं लाकूड फेकून झाडावर पळत जायचं आणि एक जण जित्ते असे खूप खूप फायदे भेटते तर खेळामुळे लहानपणी खूप खेळ खेळले आणि खेळामुळे खूप फायदे झालेले आहेत बुद्धीच्या बुद्धी म्हणजे व बुद्धीला खूप चालना मिळते तर चिठ्ठ्या असो राजाराणी खेळणं असो असं खूप खूप सु बुद्धी ही चंचल होती खूप आणि आम्ही खूप खेळामध्ये सहभागी झालेला आहे फुटबॉल डबल क्रिकेटमध्ये आणि क्रिकेटमध्ये झालेलो सहभागी कबड्डी खोखो अशा खूप खेळामध्ये सहभागी झालेले आहे आणि परत फायदेबी खेळांपासून खूप झालेले आहेत काच्या गोट्या असो कुड्डन काच्या गोट्यामध्ये कुड्ड जायचं लंगडत जायचं परत लंगडत असं आ त्याला इजा होती तरी खेळाय मग तर परत बोट खूप स्ट्राँग व्हायचं बोट